हा हा पोहोचतोच हा नाही भराल तर आलं ना त्याचसाठी तर ते मला गरज आहे त्याची आय टी आर भरायचं आहे तुम्हाला काय काय पाहिजे ते तुम्ही सांगा मग ट्रान्झेक्शन दोन तीन बँकेचे ट्रान्झेक्शन आहेत तर ते त्याच्यातलं काय काय लागेल हा जे आहे तर ते त्या हिशेबानं मी ते ट्रान्झेक्शन परत पाहतो दोन तीन बँकेचा आहे तर ते तुम्हाला मी झेरॉक्स वगैरे सगळे आणून देते इतपर्यंत ठीक आहे आणि पद्धतशीर ते त्या त्याचं आय टी आर भरून टाका तुम्ही ठीक आहे आणि काही प्रॉब्लेम असलं तर मला फोन करा मी मी येतो झेरॉक्स वगैरे घेऊन त्याचे सर्व काय ठीक आहे हो ठीक आहे ना चालतंय चालतंय कितीपर्यंत लागेल तरी कमीत कमी किती ट्रान्झेक्शन म्हणजे आय टी आर म्हणजे पैसे बरं त्याच्या हे किती लागेल आपल्याला फी ऑफिसर आला की बरं ठीक आहे काही हरकत नाही मी घेऊन येतो हो हो आज येऊ का उद्या येऊ बरं ठीक आहे मी फोन करून येणार मग हो ओके